मार्शलाटने माझा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे मला मी जेव्हा मार्शल आर्ट जॉईन केलं होतं तेव्हा माझं वेट खूपच होतं पण तिथे प्रॅक्टिस करून माझं वजन खूप कमी झालं एक दीड महिन्यातच माझं चार पाच किलो वजनही कमी झाला तिथे आणि मानसिक आरोग्यावरही माझा म्हणजे वेगळाच परिणाम झालेला आहे कारण आम्हाला तिथे मेडिटेशन सुध्दा आमचं केलं जात होतं एक एक दोन दोन तास त्यामुळे जे माझे मार्क्स जे आहे जे मला पेरसेनटेज आधी खूप कमी पडत होते जसे पन्नास साठ किंवा सत्तरपर्यंत आता मी नव्वदपर्यंत पेरसेनटेज घेते शरीरावरही माझ्या खूप चांगले परिणाम झालेले आहे माझे हाइट वगैरे वाढलेली आहे विशेष म्हणजे माझं वजन कमी झालेलं आहे